हॅलो नमस्ते मी मिशोवरून एक मीडियम साईजचा यलो कलरचा कुर्ता मागवला होता पण आता जेवढ्या प्राईसला मागवला होता तेवढा आता सफिशियंट बॅलन्स माझ्याकडं नाही आहे सो सॉरी मला आता ही ऑर्डर कॅन्सल करावी लागते आहे प्लीज तुम्ही याची नोंद घ्या